आमच्या घरात एक म्हण कायम वापरतात काखेत कळसा आणि गावाला वळसा म्हणजे या म्हणीचा अर्थ असा आहे की जी गोष्ट एखादी गोष्ट आपल्यापाशीच असते पण आपण ती गोष्ट सगळीकडे शोधतो जे बाकीच्या सगळ्या ठिकाणी शोधतो पण ते आपल्या स्वतःपाशी असते ते आपण बघतच नाही याला म्हणतात काखेत कळसा आणि गावाला वळसा या म्हणीमुळे खूप जोक्स निर्माण झाले आहेत काखेत कळसा म्हणजे एखादी गोष्ट आपण आपल्यापाशी ठेवलेली असते आणि ते आपण उगाच इतरत्र शोधत बसतो अनेकांना विचारतो की मी एखादी गोष्ट इथे ठेवली होती ती कुठे गेली काय झाली उगाच आपण दुसऱ्यांना त्रास देत राहतो आणि ती गोष्ट मात्र आपल्यापाशीच असते आणखी एक म्हण म्हणायची झाली तर अडला हरी गाढवाचे पाय धरी म्हणजे एखादी गोष्टीत आपण जर अडलो तर आपल्याला एखाद्या अडाणी माणसाचेसुद्धा पाय धरावे लागतात आपल्याला ती गोष्ट येत नसेल तर त्या अडाणी माणसाकडूनसुद्धा गोष्ट शिकता आली पाहिजे याला म्हणतात अडला हरी गाढवाचे पाय धरी दुरुन आणखी एक म्हण आहे दुरून डोंगर साजरे या म्हणीचा अर्थ असा आहे की सर्वांना लांबून सर्व एकदम चांगले चालले आहे असेच वाटते पण एकदा जवळ गेले की कळते की काय असते तिथे दुरून डोंगर साजरे म्हणजे लांबून सर्व योग्य आहे असे वाटणे पण तसे वास्तवात तसे नसते की जवळ गेल्यानंतर आपल्याला समजते की काय तिथे परिस्थिती आहे त्यामुळे अशी ही म्हण आहे आणखी एक म्हण म्हणायची झाली तर